हॅलो गुरुप्रसाद कसा आहेस मी मजेत घरातले पण सगळे ठीक आहेत मला याबद्दल चौकशी करायची होती की तुझा मित्र एम एस सी बी महावितरणमध्ये कामाला आहे तर मला याची माहिती हवी होती की तुझ्याच त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत कारण तुला माहीतच आहे की मी नवीन फ्लॅट रिकोर कॉलनीमधील महाभारत वेद महाभारत बिल्डिंगमध्ये घेतला आहे त्यामुळे मला माझ्या लाईट बिलचा पत्ता चेंज करायचा आहे तर माझा नवीन पत्ता वेद महाभारत बिल्डिंगमध्ये बी विंग थर्ड फ्लोअरमध्ये आहे तर माझा फोन नंबर एट सिक्स टू फाय झिरो सिक्स टू थ्री टू फोर आहे आणि माझी ईमेल आय डीसुद्धा तन्मय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अशी आहे आणि त्यासाठी जे गरजेचे प्रूफ चे डॉक्युमेट्स जे लागतील मी तुला ते ॲवेलेबल करून देऊ शकतो जसे की आधार काड पॅन काड बर्थ सर्टिफिकेट सुद्धा माझ्याकडे ॲवेलेबल आहे ते मी तुला व्हॉट्सअप करेनच पण जर तुला त्याची कलर प्रिंट किंवा साधी प्रिंट हवी असेल तर मी तीही तुला तुझ्या घरी पोच करेन तर ते अपडेट करण्यासाठी मला तुझ्या मित्राचीही मदत लागेल ही विनंती तुला आणि त्या वेबसाईटवर फॉम कसा भरायचा आहे त्याचीही थोडी मला थोडीशी माहिती हवी होती आणि प्लीज मला त्याला फोन करायला सांग की कशा पद्धतीने आपण ती माहिती भरू शकतो आहे कारण मला त्यातलं काहीच कल्पना नाही आहे सो तुला ही रिक्वेश्ट आहे की मला त्याचा फोन नंबर ही तुम्हाला वॉट्सअप करशील आणि आणि जर काही लागलं तर मी तिथे मला कॉल करून बोलवशील ही तुला विनंती आणि प्लीज मला त्याचा वॉट्सअप नंबर सेंड कर ही विनंती तुला